मीडिया मीडिया एक अशी जे आपल्याला फार म्हणजे खरं तर जे राहते ना ते हा फक्त फेक राहते फेक वर्ल्ड राहते मीडियामध्ये जसे की आपण एक पकडू शकतो आहे कोरोनाच्या टायमाला कोरोनाच्या टायमाला तेवढं बी फेक दाखवलं ना पण अशा काही गोष्ट होत्या जे फेक होत्या आणि वाटू बी लागल्या फेक होत्या आता नियरली आपण एक एक्झाम्पल टॉपिक देतो की कुठल्या माझ्या फ्रेंडची भांडणं झाली तिथं मीडिया गेली पण मीडिया त्याला काय तोडून दाखवते ते त्यानेच भांडणं स्टार्ट केले भांडणं त्याने केले मारामारी त्याने चालू केली पण तसं ते खरं नसते त्याच्यावर हल्ला होऊ लागलं त्याच्यावर मारामारी होऊ लागली या अशा काही गोष्टी म्हणजे फार जे मीडिया राहते का ते टी आर पीसाठी काही बी खोटं दाखवू शकते अन त्याला आपण यकीन नाही करायचं पहिले तर मीडिया एक अशी आहे जी फेक वर्ल्ड तयार करते पुरा फेक वर्ल्ड राहते आपण आपलं स्वतः समजून घ्यायचं राहतं त्याच्यामध्ये आपण जर जे बघल्यात ते खरं समजायचं राहते की आपल्याला माहिती हे काय राहते काय नाही पण काही मीडिया अशी आहे जी एवढं खोटंला खोटं चढून सांगते त्याला आपण क समजू शकत नाही अन ते एक वर्ल्डच दुसरा क्रिएट करून एक इलुजन पुरा सगळा आपण त्याला एखाद्या टाईमाला समजू शकत नाहीत आता नॉर्मली आपण पकडू शकता एखादा ॲक्सिडेंट झाला पण नॉर्मल ॲक्सिडेंट तेवढा बी नाही मोठा पण मीडिया काय म्हणते माणसाच्या ओवरस्पीडिंगमुळं ड्रंक ड्राईव्ह होतं असं तसं म्हणजे ते त्या माणसाची एकतर इज्जत जाते की बिचारं स्वतःच्या नजरेमध्येही जाते सगळं जाते मिडियाला काय भेटते टी आर पी भेटते त्याच्यामुळे आपण केव्हाच मिडियात अशा गोष्टी खरं घ्यायचे नाही आपण असं समजायचं की आपण तिच्या जागेवर असताना काय करू शकत होतो असं समजलं तर आपण आपल्या डोळ्यानं बघेस्तोवर आपण कुणावर नाव बोटं बी ठेऊ नाही का ती खरा खरा स्वच्छ आहे टी आर पीसाठी मीडिया काय बी खोटा करते म्हणते खरी गोष्ट आहे